वाहतूक वाहतूक म्हटलं की आता आपल्या बसेज आहे मी घरून सकाळी निघते घरून सकाळी निघाली की मग कॉलेज राहते कॉलेजचा वेळ होतो लवकर लवकर बसेजचा पण खूप प्रॉब्लम आहे गव्हर्मेंट बस आहे की त्या खूप लेट येतात आणि ज्यात प्रायव्हेट बस आहे त्यात थोडा लवकर येतं बट येतं पण त्याच्यामध्ये पण खूप गर्दी राहते गर्दीमध्ये पण इकडं तिकडं म्हणजे गर्दी राहते कोणी इकडून धक्का देईल तर कोणी तिकडून धक्का देईल कोणी मागून देते कोणी पुढून देते मग कोणी पडून पण जाते खाली मग आता खाली पडलं तर आपल्या तर चांगलं वाटत नाही मग आपण त्यांना उचलावं त्या त्यांना अजून वरती चढवावं वरती चढवल्यानंतर मग आपण चढायचं तो कंडक्टर पण चिडचिड करतो कारण खूप गर्दी राहते न त्या बसमध्ये त्यांना पण खूप प्रॉब्लम होती आणि खूप रझनं राहते कॉलेजचे वगैरे क तर मला म्हणजे गवरमेंट बसने जाणं आवडते पण त्याच्यात गर्दी पण खूप राहते ना नंतर मग आता आपल्याला आपण कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्ये गेल्यानंतर रोड क्रॉस करायचा मला आता रोड क्रॉस करायची खूप भीती वाटते पण कसं एकटी राहते तर इकडं तिकडं खूप गाड्या असतात गाड्या असले की भीती वाटते पण आपल्याला रोड तर क्रॉस करायचंच आहे मग इकडं तिकडे बरोबर बघून आपण हळूहळू हळूहळू समोर जायचं नंतर बरोबर रोड क्रॉस होऊन जाते नंतर आपण कॉलेजमध्ये जायचं इकडून पण गाडी तिकडून पण गाडी नंतर मग खूप गर्दी राहते बसेस पण येते आणि बस तर आजकाल खूप फास्ट राहते कारण त्यांना पण टायमावर पोहोचावं लागते ना टायमावर पोहोचल्या नाही पोचलं तर त्यांना पण तिकडे काही प्रॉब्लम असेल म्हणून त्यांना टायमावर पोचावं लागते नंतर मी थोडी थोडी करत मग माझ्या कॉलेजमध्ये जाते